हॅलो नमस्कार सर

काय म्हणत आहे हां हो हो हो येस येस स हो

अरे वा हां हां बरोबर आहे हां हां हां हां हो हो हो

हो हो हो

हो हो हो तसं तर याचं पण आहे ना सर ते पॉडकास्ट मग जे असतात त्याच्यामध्ये पण आहे ती आता मग माझी मुलगी आहे ती तिची आवडीची पुस्तकं आहे मग ती काय करते सकाळी मॉर्निंग वॉकला निघाली की तिच्या आवडीचे पुस्तकं मग ते पॉडकास्टवर मध्ये तिला ते एक लाईक म्हणजे ते हां म्हणजे एक क्रिया करताना इव्हन ती किचनमध्ये असेल मध्ये एक क्रिया करताना ते पुस्तक पण तिचं कानावर पडतं आणि तिची कामं पण चालू असतात आणि आता हल्ली ते कॅम्प मल्टिटास्किंग हा प्रकार त्यांच्या एवढा अंगवळणी पडला की घरामध्ये पण मग त्यांना ते एक काम नाही एका वेळी एक करायची सवयच गेली आहे त्यामुळे ते आता ते पॉडकास्टने पुस्तकं हे करतात आणि ते आहे हे करतात पण आता काय झालं आहे आपली पिढी जी आहे ना सर आपली पिढी ही बरीचशी प्रिंटिंग ब मटरियलवर पोसलेली आहे म्हणजे प्रिंटेड मटेरियल इवन पो इवन वर्तमानपत्र पण बघा तुम्ही तुम्ही डिजिटल वर्तमानपत्र आणि आपण जे प्रिंटेड वर्तमानपत्र वाचतो ना याच्यातला फरक जाणवतो आता कसं आहे आपल्याला स्क्रीनवर त्या नाही म्हटलं तर ते ते एक लाईट असतो ते हे असतं तर ते स्क्रीनवर सतत ते बघणं वाचणं एक ठराविक वेळेनंतर आपल्याला थोडंसं हे नाही हो त्या उलट पुस्तकांचं किंवा प्रिंटेड याचं जे आहे ना ते तुम्ही आपला छानपैकी एन्जॉय कर अर्थात ही स वर्षानुवर्षाची सवय असल्यामुळे असेल कदाचित पण तो तो किंडल किंवा ह्याचा जो फरक आहे तो तिथे जाणवतो आणि बघा तर प्रिंटेड मटेर वाचताना वगैरे आणि माझं तर म्हणजे आता तुम्हाला थोडंसं ते हे वाटेल पण लहानपणी नवीन पुस्तकं आली की त्याचा तो एक वेगळा वास यायचा ना मला एवढा आवडायचा तो आई बाबा आपल्याला घेऊन यायचं तर ते प्रिंटेडचं एक वेगळं आकर्षण आहे प्रिंटेड पुस्तकांचं तर ती मजा ह्या किंडल आणि पॉडकास्टमध्ये येत नाही आं हां प्रत्येकाचे ॲडव्हॅंटेसेस डिअ डिसॲडव्हॅंटेजेस आहे जसं आता तुम्ही मगाशी म्हटलं की जाड पुस्तक आहे बरेच चारशे पाचशे पानांचं पुस्तक आहे तर ते कॅरी करणं प्रत्येक घेताना त्याला ते हे मार्क मार्कर लावणं पुन्हा ते बॅगेत ठेवणं पुन्हा ते काय भिजू नये आणि त्याला डाग पडू नये तर ही सगळी किंडलवर हे सगळं बाजूला होता आणि तुम्ही एकावेळी एक पेज असतं किंडलवर वाचून आणि हॅन्डल करायला पण सोपं ते आहे म्हणा म्हणजे त्या दोन्ही गोष्टी आहेत

हो हो

हां हां येस सर

येस सर येस सर

नाही आहे पटलं मला ते पण आहे पण आणि आता पण काळाबरोबर गेलं पाहिजे बरोबर आहे मला आयग्री बरोबर आहे बरे बाकी ठीक आहे ना ओके ओके ठीक आहे